मी गाण्याच्या सादरीकरणासाठी सर्वप्रथम ते गाणं म्हणजे त्याचा अर्थ काय अभिप्रेत आहे त्या गाण्यात कवीने काय सांगितलेलं आहे ते आधी समजून घेते ते समजून घेतल्यानंतर त्याच्या चालीविषयी जोपर्यंत मला खात्री वाटत नाही तोपर्यंत ते गाणं मी खूप वेळा ऐकते खूप ऐकून झाल्यानंतर ते गाणं थोडंसं आत्मसात होतं आणि मग ते गाणं म्हणायला सोपं जातं मग ते गाणं शिकल्यानंतर तबला पेटी ही जी बेसिक वाद्य असतात त्या वाद्यांबरोबर त्या गाण्याची प्रॅक्टिस करते आणि जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ती प्रॅक्टिस मी करतच राहाते आणि जेव्हा तिन्हींचा मेळ अगदी उत्तम बसतो आणि ते ऐकायलासुद्धा श्रवणीय वाटतं तोपर्यंत ती प्रॅक्टिस चालूच असते हे झालं लाईव सादरीकरण वेळेस म्हणजे जेव्हा समोर प्रेक्षक बसलेले असतात आणि आपल्याला जेव्हा गा गाणं गायचं असतं तेव्हा तिथे रिटेक हा ऑप्शन नसतो त्यामुळे जे गाणं सादर करणार आहोत त्याची तयारी हे शंभर टक्के असावीच लागते तिथं चुकीला माफी नसते किंवा चुकीला पर्यायही नसतो त्यामुळे गाण्याचं जेव्हा सादरीकरण असतं तेव्हा माझ्या आधीपासून म्हणजे आवाज चांगला ठेवण्यापासून तयारी चालू होते की आठ दिवस शक्यतो थंड तेलकट असे पदार्थ मी खाण्याचे टाळते जेणेकरून माझा आवाज हा गाण्याच्या ज्या दिवशी कार्यक्रम आहे प्रोग्राम आहे त्या दिवसापर्यंत चांगला राहील रोजचा रियाज प्राणायाम या गोष्टी कराव्या लागतात आणि ध्वनीमुद्रणासाठी आधी त्या स्टुडिओची अपॉइंटमेंट घ्यावी लागते जेव्हा एखादं गाणं रेकॉर्ड करायचं असतं तेव्हा तो स्टुडिओ ॲवेलेबल आहे का नाही हे बघावं लागतं जर नवीन गाणं असेल तर ते गाणं संगीतकाराकडून त्याने जसं बांधलं आहे आणि त्याला जसं अपेक्षित आहे तसं ते गाणं आधी शिकावं लागतं आणि एकदा का गाणं तुम्हाला लक्षात आलं की त्याचा रियाज करावा लागतो ते वारंवार चार पाच वेळा घोटावं लागतं आणि जेव्हा तुम्ही खूप वेळा आपण ते गाणं म्हणतो तेव्हा त्या गाण्याचे भाव आपसुकच उतरतात त्यावेळी ध्वनीमुद्रणासाठी या गोष्टी आधी कराव्या लागतात की संगीतकाराबरोबर बसून ते गाणं त्याला जसं पाहिजे त्याला जसं अभिप्रेत आहे तसं तुम्हाला शिकावं लागतं बारीक सारीक बदल नंतर तुम्ही करू शकता मग स्टुडिओची अपॉइंमेंट मग स्टुडिओ अपॉइंटमेंट मिळाली की ते गाणं दिवसभर रेकॉड केलं जातं मग त्यासाठी पर्टिक्युलर कुठल्या आपल्याला माईक हवा असेल तर तसं सांगितलं जातं आणि एका ठराविक अंतरावर माईक आणि आपण उभं राहून ते गाणं ध्वनिमुद्रित करावं लागतं अशा पद्धतीने ते गाणं ध्वनिमुद्रित केलं जातं तेव्हाही अशीच तयारी असते की जास्तीत जास्त तुमचा आवाज चांगला राहील यासाठी काळजी घ्यावी लागते ज्या दिवशी रेकॉर्डिंग आहे त्या दिवशी रेकॉर्डिंगला जायच्या आधी कमीतकमी दोन तास तुमचा रियाज हा झालाच पाहिजे जेणेकरून तुमचा आवाज योग्य पद्धतीने आणि चांगला लागतो त्यामुळे रियाज हा खूप महत्त्वाचा आहे मग ते गाण्याचं सादरीकरण असू दे नाहीतर ध्वनीमुद्रण असू दे रियाज हा अविभाज्य भाग आहे रियाज हा करावाच लागतो मग तुम्हाला ते गाणं रेकॉर्ड करणं किंवा म्हणणं अगदी सहज सोपं जातं अशा पद्धतीने मी माझ्या गाणं सादरीकरणासाठी आणि ध्वनीमुद्रणासाठी अशी तयारी करते